झत्तर मी लॅपटाॅप घेतला होता सहा महिन्यापूर्वी म्हणजे बहुतेक डिसेंबरमध्ये तर तसा तो मी लॅपटाॅप घेतला होता सीताबर्डीमधून अपूर्वा इलेक्ट्रॉनिक्सचं नाव होता तिथून लॅपटाॅप घेतला होता मी पन्नास हजाराचा तो लॅपटाॅप आय सेवन कोरचा होता आणि असूस कंपनीचा लॅपटाॅप होता आणि तो खूपच आतापर्यंत चालत आहे आणि त्याला काहीच नाही झाला सहा महिन्याची सहा महिन्याची वॉरंटी होती त्याच्यावर म्हईन तो एकदम फस क्लास आहे तो खूपच चांगला आहे त्याच्यावर मी आणि माझे फॅम्ली मेंबर्स खूप सारे काम करतात खूप सारे टायपिंग करतात आम्ही टायपिंगचे क्लास नाही लावली लॅपटाॅपमदेच टायपिंग करतो कोडींग करतो आणि तो लॅपटाॅप खूपच चांगला आहे तो तो चार्ज त्याची चार्जिंग खूप फास्ट होते आणि दोन दिवस दोन तीन दिवस त्याची चार्जिंग असते आणि तो खूप हेल्पफूल आहे माझ्या आणि माझ्या फॅम्लीसाठी आम्ही तिथे अभ्यास करतो आम्ही तिथे खूप म्हणजे विडीयोज पहातो मूवीज बघतो आणि खूप अभ्यास करतो कोडींग वगैरे करतो क्लासेस करतो ऑनलाईन क्लासेस करतो आणि तो खूपच चांगला आहे लॅपटाॅप तो आतापर्यंत त्याला काहीच हाम नाही झाला तो खूप हेल्पफूल आहे माझ्यासाठी आणि माझी फॅम्लीसाठी